नमस्कार मी भक्ती जोशी मी नांदेड येथून बोलत आहे मी तुमच्या ऑनलाईन पोर्टलवरून एक बेडशीट खरेदी केलेलं होतं तर ते खूप खूप छान निघा खूप छान भेटलेलं आहे मला तर त्याची क्वालिटी एकदम तुम्ही ज्याप्रमाणे जसं दिलं होतं ऑप वेबसाईटवर त्याप्रमाणेच ते आहे मला ते खूप आवडले आणि तुमची डिलेवरीसुद्धा खूप तुम्ही वेळेत दिलेली आम्हाला जसं तुमचं कपड्यां कपड्याचं जे त्या बेडशीटच्या कपड्याचं जे फॅब्रिक आहे ते खूपच छान आहे एकदम जास्त काळ टिकेल असं आहे आणि तसेच मला तुमचं प्रोडक्ट खूप आवडलेलं आहे मी त्याला फाईव्ह स्टार रेटिंग देईल त्याचे कलर त्याच्यावरचं आर्ट तुम्ही जे वर्क केलेलं आहे त्यावर ते मला खूपच आवडलेलं आहे तुम्ही असेच बनवत रहा आणि आम्ही घेत राहू